आमच्या इकडे कोणचा पण कार्यक्रम राहिला तर बाई म्हातारी जे बाई राहतात ते लुगडे घालतात नौजवान पोरी पण घालतात मराठी गाण्यावर त्या लावणी करतात खूप नाचतात खूप मजा करतात आणि मराठी गाणी आवडतात जास्तीत जास्त हे करतात खूप आवडतात मराठी गाण्यावर खूप नाचतात त्याच्यावरच चेंगाड करतात त्याच्यावरच रोमॅन्स करतात त्याच्यावरच त्याच गाण्यावरती मजा येते बाकीच्या गाण्यापेक्षा मराठी डान्स मराठी तडका अलगच नाचता येते मराठी गाणे खूप मस्त वाटतात खूप चांगले वाटतात आणि मराठी गाण्यावर तर प्रत्येक अलग अलग कंट्रीतले लोकं पण नाचतात मराठी भाषाला खूप लोकं आवडत कं आवडतात त्यांना पण मराठी गाणी आवडतं दुसऱ्या कुठल्याही भाषेची लोकं ते पण त्या साँगवरती नाचतात त्यांना पण चांगले वाटतात